स्थानिक शाळा या दोन पद्धतीच्या आहेत दोन प्रकारच्या आहेत एक सरकारी किंवा शासकीय आपण म्हणू शकतो आणि दुसऱ्या ज्या आहेत त्या प्रायवेट आहेत तर स्थानिक शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रथम ज्याला प्रवेश घ्यायचा आहे तो विद्यार्थी किंवा पाल्य जो आहे त्याच्या वयाची अट असते कमीत कमी तीन वर्षं पूर्ण झाल्याशिवाय पूर्व प्राथमिक पूर्व प्राथमिकला शाळेमध्ये प्रवेश मिळत नाही जर मुलाची तीन वर्षं पूर्ण झालेली असतील विद्यार्थ्याची तर त्याला शाळेमध्ये प्रवेश घेता येतो त्यासाठी त्याच्या वयाचा दाखला असणं गरजेचं आहे त्याचं बर्थ सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे आणि त्याचप्रमाणे तो जिथे राहतो म्हणजे जसं की महाराष्ट्र राज्य असेल तर तिथला रहिवासी दाखला सुद्धा गरजेचा असतो त्याचप्रमाणे उत्पन्न तुमचं किती आहे त्या उत्पन्नाचा दाखलासुद्धा गरजेचा असतो आणि अशा कागदपत्रांसहित तुम्हाला कोणत्याही स्थानिक शाळेमध्ये प्रक्रिया घेता येते मी आधी नमूद केल्याप्रमाणे शाळांचे स्थानिक शाळांचे प्रकार आहेत काही शाळा अनुदानित आहेत काही शाळा विनाअनुदानित आहेत काही शाळा शासकीय आणि अनुदानित आहेत काही शाळा शासकीय विना अनुदानित आहेत तर ज्या शाळा शासकीय किंवा सरकारी किंवा अनुदानित आहेत तिथे तुम्हाला अतिशय अतिशय कमी शुल्क असतं अत्यल्प शुल्कामध्ये तुम्हाला स्थानिक शाळांमध्ये प्रवेश मिळतो पण जर ती शाळा विनानुदानित किंवा निमसरकारी किंवा जर प्रायव्हेट असेल तर तिथे तुम्हाला बऱ्यापैकी शुल्क भरावं लागतं आणि ते तुमच्या उत्पन्नावरती आहे की तुम्हाला उत आपल्या उत्पन्नावरती आपण ठरवू शकतो की आपल्या बजेटप्रमाणे कुण कोणत्या स्थानिक शाळांमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे तर अशी प्रक्रिया आहे